पूर्वी कॉलेजमध्ये असताना मी शिण शिवणकाम विणकाम केलेले आहेत तेव्हा लोकरीचे मी स्वेटर बनवलेले होते आणि ते स्वेटर सगळ्यांना खूप आवडायचे घरातल्या सगळ्यांसाठी स्वेटर बनवले ते पाहून आजूबाजूच्या लोकांना आणि काही लोकांना ते आवडले त्यांनी पण मला बनवून देण्याचं सांगितलं तर मी दोघा चौघांना बनवून दिले त्यांनी मला त्याचे पैसे दिले ते पाहून इतर सगळ्यांना पण आवडले आणि जसे जसे लोकांनी पाहत गेले तसे तसे मला त्याच्यावरनं भरपूर ऑर्डर्स मिळत गेल्या आणि मी त्याच्यातनं काही पैसे पण मिळवले उत्पन्न मिळवलेले ते माझे तेव्हा कॉलेजच्या उत्पन्नाचं एक साधन होतं त्याच्याने काही फारशा काही शारीरिक वेदना झाल्या नाही पण लोकर असल्यामुळे थोडासा डोळ्यांना त्रास व्हायचा आणि डोळ्याचा नंबर थोडा वाढला होता